आम्ही जर मला जर हुडी पाहिजे असेल तर ऑनलाईन जर ती विकत घ्यायची असेल तर आम्ही त्या ऑनलाईन दुकानाच्या संकेत स्थळावर जाऊन व्यू हुडी सर्च करून त्या हुडीच्या साईज ही साईज आणि रंग तपासून पाहील तसेच आणि ती कोणत्या प्रकारचे कपडे आहेत हे सुद्धा त्यामध्ये पाहील आणि नंतर विकत घेईन